हॅलो नमस्कार हेमंत जोगळेकर का हां मी पूजा तेजस सहस्रबुद्धे संगीत शिक्षिका बोलते आहे हां बोलता येईल आत्ता फ्री आहांत ना हां नाही सुयश हेमंत जोगळेकर त्याचे तुम्ही बाबा बरोबर हां तो येतो आहे सध्या वर्ष दीड वर्ष माझ्याकडे गाणं शिकायला आणि खूप सुरात तालात एकदम तो हुशार आहे आणि पण सध्या त्याचा ना गाण्याकडचा कल थोडा बिनसला आहे असं मला जाणवतं म्हणजे क्लासेस माझे असतात त्या त्याच्या सोयीने आपण त्याच्या वेळेप्रमाणे मी त्याला क्लासची माझी वेळ सुचवली आहे त्याप्रमाणे तो येतो क्लासला वगैरे वेळेत येतो परंतु सध्या गाण्याकडे त्याचा कल मला जो आधी होता तसा वाटत नाही म्हणजे मी शिकवताना कारण माझे विद्यार्थी बरेच आहेत त्याच्यामुळे मी क्लास घेताना माझं प्रत्येकाकडे लक्ष असतं म्हणजे जरी मी एखादा सूर वाजवून दाखवत असले किंवा तंबोऱ्यावर साथ देत असले तरी पण माझं लक्ष असतं कारण शिक्षिका आहे मी हाडाची त्यामुळे विद्यार्थ्यांकडे माझं नजरेतनं लक्ष असतं पण त्याचं बरेचदा हल्ली फोनमध्ये बघणं मला प्रकर्षाने जाणवतं आहे म्हणजे मी एखादा सुरताल किंवा एखादा रियाज त्यांच्याकडनं करून घेताना किंवा एखादा राग नवीन शिकवताना त्याचं पूर्ण लक्ष हे त्याच्या दूरध्वनीत असतं हे मला जरा जाणवतं आहे त्याबद्दल छोटीशी तुमच्याकडे तक्रार एक पालक म्हणून मला करायची होती की अतिशय तो सुरात आणि तालात इतका पक्का आहे पण थोडं जरा त्याची चंचलता आत्ता सध्या मला या माझ्या गाण्याच्या क्लासमधे दिसायला लागली आहे आणि कसं असतं सर की एका विद्यार्थ्याचं लक्ष उडालं की तो परिणाम बाजूच्या किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांवर पण होतो आणि या वयातली मुलं लगेच ते अनुकरण करतात कारण या वयात त्यांना चांगलं आणि वाईट हे पटकन लक्षात येत नाही जे पालकांचं कर्तव्य असतं की त्यांना चांगली दिशा आणि कुठे चुकत असेल तर वाईट दिशा काय आहे आणि का या चुका होत आहेत याचं संगोपन नीट एका काउंसेलिंगच्या माध्यमातनं करणं तर म्हणलं तुमची आत्ता एक पाच मिनिटं घेऊन तुमच्या कानावर घालावं सुयशचं अतिशय तालासुरात लक्ष खूप चांगलं आहे त्याला त्यातली कला आहे गुणगुणत असतो गाणी पण सध्या अशा गुणी मुलाचं एकदम कल जरा थोडासा नाहीसा झालेला मला गाण्याकड गाण्यातला दिसला तर म्हणलं पालक म्हणून तुमच्या कानावरती घालावं तर काही तुम्हाला हे प्रकर्षानी काही जाणवलं का की तो सध्या मोबाईल जास्त बघतो आहे हां धन्यवाद

बर बर

हां बरं

नक्की

नक्की नक्कीच नक्की नाही तेच मला सांगायचं होतं मेन तुम्हाला की म्हटलं आता क्लास माझा चालूच आहे पण त्यात थोडा मी आत्ता पाच मिनिटाचा विद्यार्थ्यांना ब्रेक दिला आहे तर म्हटलं जरा तुमच्याशी बोलावं कारण आज तो आलेला नाही आहे आणि त्याच्या समोर सांगण्यापेक्षा त्याच्या अपरोक्ष सांगितलेलं जास्त पटकन मुलांना ते समजतं

हो हो बरोबर बरोबर नक्की नक्की हो बरोबर अगदी अगदी अगदी अगदी नक्कीच मी अमलात आणेन आणि म्हणून म्हटलं तुमच्याशी फोन करून हे बोलावं बरं वाटलं आणि आता त्याच्यातली सुधारणा मी तुम्हाला प्रकर्षाने परत जाणवली की सांगत राहीन आणि एकदा तुम्ही आलात की त्याच्याबरोबर क्लासमधे एकदा भेटायला या म्हणजे प्रत्यक्ष आपण बोलू ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद हो धन्यवाद